आमच्या महाराष्ट्रामध्ये बे झुणका भाकरी हे खूप फेमस आहे झुणका भाकरीमध्ये म्हणजे पहिला बेसन बनवतात बेसन बनवताना पहिलं टमाटर मिरची कांदे वगैरे वगैरे सगळं कापतात नंतर मग पैरा तेल टाकतात कढईमध्ये कढईमध्ये तेल टाकल्यानंतर टमाटर कांदे मिरची हे सगळं टाकतात नंतर त्याच्यात हळद हळद मीठ तेल वगैरे सगळं टाकून देतात नंतर आपण असं बेसन मिक्स करून त्याच्यामध्ये टाकून देतात बेसन मिक्स झाल्यानंतर थोड्या वेळानंतर ते पाच दहा मिनिटच लागतं बेसन शिजायला बेसन शिजलं की ते मग अलग काढून ठेवतात नंतर मग भाकरी भाकरीला अशी कणीक घे घ्यावे लागते नंतर त्याच्यामध्ये मीठ टाकावं लागते थोडं मीठ टाकल्यानंतर ते गरम पाणी करावं लागते भाकरीसाठी कारण ते तुटून जात असते भाकरी जर तुटली मग ते काही कामाची राहत नाही मग त्यांना मिक्स करून आपण छान अशी गोळा करायचा नंतर आपण अशी थापून घ्यायची आणि ते भाकरी अशी टाकायची नंतर त्याच्यात थोडं पाणी चिपते नंतर असं प्लेन करून घेतात मग त्यांना पलटवायची मग ते थोडा वेळ शिजू द्यायची नंतर आपोआप चांगली होऊन जाते ते भाकरी आणि नंतर आहे पुरणपोळी पुरणपोळीमध्ये जसं की चण्याची डाळ त्यांना पहिला शिजवावी लागते शिजवल्यानंतर मग त्याला मिक्सरमध्ये किंवा ते साचा राहतो त्याला गोल फिरून ते बारीक करता नंतर मग ते कढईमध्ये टाकून साखर टाकते त्याच्यामध्ये साखरेमध्ये मग ते मिक्स करता साखरेमध्ये मिक्स झाल्यानंतर ते थोडं चांगलं होऊन जाते गोड गोड आणि मंत नंतर आपली जी कणीक राहते कणकेमध्ये ते अशी गोल गोल हे करायची चपाती मग त्याच्यामध्ये ते पुरणपोळी टाकायची पुरणपोळी टाकल्यानंतर मग ते अशी गोल गोल गोल गोल करायचे आणि अशी गोल गोल फिरवून घ्यायची आणि आपल्या गोलपाटावर ठेवायची गोलपाटावर ठेवल्यानंतर मग त्याला कणकेमध्ये अशी करायची खाली वर आणि नंतर मग अशी लाटायची लाटल्यानंतर तव्यावर टाकायची तव्यावर टाकल्यानंतर ते आजूबाजूला मस्त छान अशी तेल टाकायचं तेल टाकल्यानंतर असं पलटवायचं पलटवल्याच्या नंतर मग एकदम छान पोळी एकदम म्हणजे अशी टेस्टी पोळी लागते